हॅलो बोल ना आकाश आपल्या इकडे कॉलेजच्या मागं फिरतो आहे काळेश्वर जाऊचं ना सर्वांना घेऊन फ्रेंड्स मागं आपण गेलतो सर्वजणं आपली क्लास चालते फक्त ती वाकडे नव्हता एकच नव्हतं ते पण गेल होतं हा जाऊचं ना नक्की

अरे ते बारकं पडलं होतं पाण्यामध्ये हां अरे ते काय झालं माहीत आहे का ते तिकडून बोलू लागलं या या म्हणून पण ते बोलत बोलतं पुढे गेलं पाय घसरून पडलं खाली धप्पकन तरी पण हां ते आम्ही ते दिसलं आम्हाला लगेच ते पाण्यात पडलेलं त्याला म्हटलं होतं आम्ही येऊ नको म्हणून तर तरी आला हां मग जाऊ हो अच्छा दहा तारीख आहे त्याच्यात आहोत का सकाळी नऊ वाजता असतील आठ नऊ वाजता हां ते हां

एखाद्याला विचारूच ना संकेत येईल नाही तर साई येईल कोणी येईल आपल्या सोबत हा ते पण आहे

हां

हां चालते आरती हे करून प्रसाद घेऊ थोडं भजन करू अर्धा एक घंटा

ते पण मन प्रफुल्लित होतं मला आता कधी टेन्शन आलं की मी काळेश्वरला जातो मस्त माईंड शांत राहते तो संकेत नाही काय मागल्यावरनं काळेश्वरला गेलं होतं एकटंच गेला सांगितलं नाही काही नाही जाऊन दर्शन घेऊन आल्या न आल्यावर उंडारला तुम्ही आले नाही आलं नाही या बारला त्याला नाही

हां ते मागं कनस्ट्रक्शन चालू होतं झालं का ते ह कधी

अच्छा ते पुल लई भारी होणार आहे वाटते हां हां हां अच्छा हां म्हटलं रात्री जेवण करूनच येऊ तिथून वरण भात चपाती शिरा

हो की मग चालते ना चालेल की मग चालतं आहे करतो कॉल

काळेश्वरची आपण फोटोशूटसाठी का ते मागल्या साइडला एक झाड आहे बघ त्या झाडापाशी फोटो भारी येतात मागं व्यू आहे नदीचा तिथे येतात फोटो हां छान आहे ना तिथं

हां हो हो चालते हो